हॅलो हो हो आपण कोण अच्छा ठीक आहे हो हो बोला ना थोडंसं हां हो

मी माक्स तर नाही सांगू शकणार तुम्हाला पण मी तुम्हाला ओव्हरऑल सांगू शकते की तुम्हाला कोणत्या विषयामध्ये थोडंसं म्हणजे हे जे म्हणजे जास्त फोकस करायचा गरज आहे तर दोन मिनटं थांबा मला तुमचं ते माकशीट ते आहे थोडं बघावं लागेल दोन मिनटं आता तुम्हाला तर बाकी सगळे सब्जेक्ट तर छान आहे पण तुम्हाला गणितामध्ये थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे तुम्हाला त्याच्यामध्ये थोडं म्हणजे एक्स्ट्रा क्लास वगैरे लावायची गरज आहे जसं तुम्हाला कुठे कुठे कोणते कोणते सम म्हणजे तुम्ही अर्धवटच केलेले आहेत त्यांना पूर्ण कसं करायचं कुठे कुठे तुम्ही फॉर्मुलेज बरोबर नाही लावलेले ते तुम्हाला करायची गरज आहे मग टेबल्स तुम्हाला बरोबर लक्षात नाही मला असं वाटत आहे तर तुम्ही थोडंसं टेबल्स वगैरे लन करा मला असं वाटते आणि होऊ शकेल तर थोडंसं एक्स्ट्रा क्लासेस लावा नाही तर मग क्लासमध्येच तुमचे जे गणिताचे टीचर आहेत त्यांच्याकडे थोडंसं तुम्ही बसून तुम्हाला जे नाही कळलेलं जे गणितं नाही येत आहेत त्याला परत परत करून बघा त्यांच्यासोबत म्हणजे बसा थोडंसं म्हणजे तुम्ही जितकं जास्त सराव कराल तितकं तुमचं म्हणजे गणितामध्ये जास्त हे होईल आणि मला तर असं वाट हां हां हां मॅडम मला बेटा तुम्ही मला असं वाटतं आहे की गुरुकुल म्हणून एक ट्यू एक म्हणजे ट्यूशन क्लासेस आहेत तिथे ते जे सर आहेत भरत सर म्हणून ते गणित शिकवतात त्यांच्याकडे ढ व्यक्ती पण गेला तरी तो म्हणजे दहावीमध्ये पास झालेला आहे ज्याला काहीच नव्हतं येत तरी तो पास झालेला तर मला असं वाटते की तुम्ही तिथे जाऊन म्हणजे थोडंसं विचारपूस करावी तिथे जर ट्यूशन लावली तर तू म्हणजे जास्त स्कोअर करू शकते असं मला वाटत आहे तर तिथे जा मी नंबर पण हो हो आणि मी नंबर वगैरे पाठवते जर तुला काही लाग तर तू मला पुन्हा फोन करू शकते जर काही असं वाटलं जर ना बोला ना मग फिजिक्स थोडंसं थोडी जास्त मेहनत केली तर जास्त चांगलं होऊ शकते मॅम म्हणजे थोडंसं तुम्ही त्या मला असं वाटतं की ट्यूशन क्लासेस जॉईन केल्या तर तुम्ही करू शकता म्हणजे मी तर ॲडमिनमध्ये बसत आहे पण तुम्हाला जे शिक्षक आहेत ते तुम्हाला चांगल्यानी गाईड करू शकतात मला असं वाटतं आहे तरी तुम्ही ट्यूशन लावा आपल्या शाळेत पण ट्यूशन क्लासेस आहेत मॅडम अच्छा अरे मॅडम मला तुम्हाला एक सांगायचं होतं हॅलो अरे मॅडम आमच्या शाळेमध्ये शाळेचेच जे टीचर आहेत त्यांनी एक ट्यूशन क्लासेस ओपन केलेली आहे तुम्ही तिथे पण आपली ॲडमिशन घेऊ शकता तुम्ही एकदा डेमो क्लासाठी तिथे या ठीक आहे आज आज संध्याकाळी ठीक आहे ओके ओके वेलकम